भारतीय राजकारणामध्ये विविध पक्ष आहेत आणि ते विविध स्तरावरचे आहेत राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष आहेत आता सध्या आप आहे दोन तीन राज्यांमध्ये आलेला आहे म्हणून राष्ट्रीय पक्ष आहे बाकी ज्या बरेचशे पक्ष हे स्थानिक अथवा राज्य पातळीवरचे पक्ष आहेत त्यांची ताकत तेव सिमित एरियात आहे आणि राजकीय नेते जेवढे आहेत या सगळ्या पक्षांचे ते त्यांचं प्रत्येकाचं अजेंडा हा बराचसा स्थानिक पक्षाचा हा स्थानिक पातळीवरचे जे अस्मिता आहेत ते त्या त्याचा वापर करून ते स्थानिक पातळीवर राजकारण करत असतात उदाहरणार्थ स्थानिक लोकांना नोकरीत प्राधान्यसारखे विषय आहेत किंवा स्थानिक भाषेला प्राधान्य असे विषय घेऊन ते राजकीय राजकारण करत असतात राष्ट्रीय पातळीवरचे जे राजकीय नेते आहेत त्याच्या त्यामध्ये आदर्श जी संकल्पना आदर्श नेता म्हणून आहे तर ती कमीच आहे कारण यांच्या उक्ती आणि कृतीमधे आपल्याला कधीच मेळ आढळून येत नाही लोकांना दिलेली आश्वासनं जी आहे ती सगळी पाळली जातात असं नाही आणि बराचसा कल हा लोकांचं लागूल चालन करणं किंवा लोकप्रिय असे कुठलेतरी निर्णय घेणं जसं खिरापत वाटसारखे निर्णय आहेत ते घेणं आणि प्रत्यक्ष लोकांच्या ज्या समस्या आहेत आरोग्य शिक्षण किंवा इतर समस्या आहेत त्याकडे पुरेस लक्ष न देणं असे असा यांचा एकंदर कल आणि कार्य आहे चालू आहे भारतातील लोकशाहीच्या काही खास गोष्टी म्हणजे संपूर्ण देश हा विविध जाती पंथ धर्म भाषा आणि वेगवेगळ्या संस्कृतींनी नटलेलं आहे पण तरीदेखील ज्या ज्यावेळी म केंद्रातील किंवा सरकार बदलण्याची जेव्हा वेळ येते लोकांमदे त्यावेळी मात्र सर्व लोकांचे असे एकी दिसून येते आणि ते लोकशाही मार्गानेच म्हणजे मतदानपेटीद्वारेच सरकार बदलतात असं दोन तीन वेळा अनुभव आलेला आहे हिंसक मार्गाने क्रांती करून सरकार उलथून टाकणे वगैरे हा प्रकार अजून तरी स्वातंत्र्यापासून घडलेला नाही ही एक अतिशय कौतुकाची आणि आवडती बाब आहे माझी आणि न आवडणारी बाब म्हणजे लोकशाहीमध्ये आता एकदा निवडून गेले पण मतपेटीद्वारे सरकार निवडून गेले त्यानंतर त्या सरकारनी जर लोकांच्या इच्छे विरुद्ध किंवा लोकांना न आवडणारी कामं केली किंवा केलीच नाही कामं अशे क्रिया सक्रिय राहिले नाहीत किंवा तर त्या लोकांना परत बोलवता येत नाई हा मोठा एक दोष भारतीय लोकशाहीत किंवा एकंदरच सर्व जगाच्या लोकशाहीत आहे आणि दुसरी दुसरी बाब अशी की आत्ता सध्या बरेच सगळ्याच जवळजवळ पक्षांमधले नेते ते सत्रु सत्प्रवृत्तीचे शोधणे सत्प्रवृत्तीचा नेता शोधणे कठीण न आहे या गोष्टी मला नावडणाऱ्या आहेत आमच्या आपल्या भारतीय राजकारणामध्ये आवडते नेते म्हटलं तर नितीन गडकरी आणि अरविंद केजरीवालं हे त्यातल्या त्यात माझे आवडते नेते आहेत आणि त्यांना जर स भेटायची संधी मिळाली तर जास्तीत जास्त अभ्यासू आणि सचोटीने वागणाऱ्या व्यक्तींना आणि प्रवृत्तींना राजकारणात येण्यासाठी काय करणं गरजेचंय हा मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटेल